आपला छोटासा एखादा बंगला असतो बंगल्याच्या पुढे मोठी जागा असते मग त्या जागेमध्ये बरीचशी जागा शिल्लक असल्यानंतर गृहिणीला वाटते चला बाबा आपण इथं चांगले चांगले झाडं लावावे मग ते सगळे रोपवाटिका र रोपवाटिकेत जातात रोपवाटिकेतून मधून पुन्हा झाडे लावतात माती टाकतात त्याला रोज पाणी देतात आ असं करण्यात कारण झाडंही चांगले वाढले जाते त्याला पानं फुले लागत पण पानं फुलं लागता लागता लागता त्याच्या खालची जी ज जमीन असते त्या जमिनीमध्ये लगेच गवत यायला सुरुवात होतं तण यायला सुरुवात होतं मग त्या गृहिणीची लगेच डोकेदुखी सुरू होती मग त्या गृहिणीला वाटते की बाबा हे फुलं तर चांगले वाटते पण ते खालचं तण मात्र कसं काढायचं मग तेव्हा त्यांना ते प्रश्न पडतो मग ते प्रश्न पडल्यानंतर मग ते मग कुठं खुरपं घे खुर्प्यानं ते गवत काढ मग ते गवतही कसं असतं खुर्प्याने जेव्हा ते छोट्या स्वरूपात असतं किंवा कोवळं असतं तेव्हा ते कोवळ्याच्या स्वरूपात असलं तर ते खुरप्यानी निघतं आणि जेव्हा ते तण जास्तीत जास्त जाड झालं किंवा जास्त दिवस झाल्यानंतर त्याला मात्र ती फवारणीच करावी लागती